कोण बोलतं आहे हां मॅम बोला ना गुड मॉर्निंग हॅलो मॅम कशाबद्दल माहिती पाहिजेल आहे तुम्हाला अच्छा मॅम कसं आहे तर ज्यावेळी माणूस हां लहानपणा म्हणजे मॅडम ॲक्च्युली माझा इंटरेस्ट होता त्याच्यात माझा इंटरेस्ट होता क्रिकेटर व्हावं बारकेपणीच मी ठरवलेलं की बाबा आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे तेव्हा आपण क्रिकेट घेऊया आणि त्या निमित त्या मोटिवेशन घेऊन तो मी आज इथंपर्यंत आहे आणि जसं बघायला गेलं की स् आज स्पोर्ट्सला एवढी व्हॅल्यू आहे एवढे रिस्पेक्ट आहे की प्रत्येक प्रत्येक कुणालाही तुम्ही विचारला की त्याच्या मनात असतं आहे की नाही बाबा मी क्रिकेटर बनणार किंवा मी काही बनणार पण मी स्पोर्ट्समध्ये मला करिअर करणार खूप अपॉर्च्युनिटीज असतात खूप सारे रिस्पेक्ट असते खूप सारी एक तर म्हणजे बेनिफिट ते बेनिफिटच बेनिफिट आहे त्यामुळं हे फील्ड निवडली तर मॅम पहिली गोष्ट तर ह्या पोस्टपर्यंत येऊपर्यंत खूप सारा स्ट्रगल केलेला आहे काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टी घालवायलाही लागतात हे म्हणलेलं आहे तसंच की खूप सारे टेस्ट असतात किंवा क्रिकेटमध्ये तुम्ही बघायला गेलंत तर सिलेक्शन्स वगैरे असतात वेगवेगळे टोर्नामेंट्स वगैरे असतात किंवा ट्रॉपीज घ्यायला लागते जसे की दिलेप ट्रॉफी असते रणजी ट्रॉफी असते परत इंटरनॅशनल ट्रॉफी असते हे सगळं खेळून त्यात आपलं इंडियामध्ये अंडर नाईनटीनला सिलेक्ट होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एकदा किंवा अंडर नाईनटीन इंडियाला तुम्ही सिलेक्ट झाला तर त्या पुढं आपल्याला मार्ग काय आपोआप दिसतात पण त्याच्यात पण असं होतं की माझ्या वेळेला तुम्हाला सांगू काय मॅम ज्यावेळी मी हे सगळे दिलीप ट्रॉफी रंजी ट्रॉफी वगरून झालं आणि माझं दिलीप ट्रॉफी जे की आपल्या पूर्ण इंडियामध्ये व फेमस आहे फॉर बिगिनिंग क्रिकेटरसाठी त्यामध्ये ज्यावेळी माझं सिलेक्शन झाल होतं आणि तिकडे सिलेक्शन झालं ॲज अ मी बॅटर म्हणून आहे त्यामध्ये त्यांनी सिलेक्शन अजून त्याच चालू होतं की बबा आता इंडिया अंडर एटीनला ना कोण कोण सिलेक्टेड पोरं येणार तर तुम्हाला बघायला गेलं तर तिकडं ऑलमोस्ट थ्री हंड्रेड पीपल्स होते एवढी जणं होते त्यामधले त्यांना फक्त तीस ते चाळीस जणंच काढायचे होते एवढं म्हणजे हार्ड असते त्याच्यामध्ये परत खूप स्ट्रगल असते खूप मेंटॅलिटीनं खेळायला लागते सगळ्या गोष्टीचा विचार करून सगळं करायला लागते आणि त्या ह्याच्यामध्ये खूप म्हणजे स्ट्रगल तर खूपच झाला आहे आणि ते सगळी गोष्टी सगळे मॅनेज करून परत पुढे माझं एज्युकेशन होतं ते सगळं करून सगळं क्रिकेटमधलं फोकस करून आज मी या लेवलपर्यंत आलो आहे मॅम मग जेव्हा जेव्हा पहिला आलो होतो त्यावेळी मला एवढे म्हणजे आता कुठलाही क्रम होतं प्लेअरला ज्यावेळी तो त्याला डेब्यू करतात म्हणजे त्याला जेव्हा पहिल्यांदा खेळवतात त्यावेळी तो खूप नर्वस होतो एकतर एक पूर्ण स्टेडियम भरून पब्लिक असतात परत त्यात आपलं परफॉर्मन्स कुठं अपग्रेड होते किंवा खाली जाते आपले होते का नाही परत आपलं पुढं जाऊन सिलेक्शन होते का नाही ते स्टार्टिंग स्टार्टिंगला थोडसं नर्वस फील व्हायचं पण आता एकदम फ्री माइंडली तसं आता आपल्याला माहिती आपल्याला काय करायचं आणि आपण कशासाठी केले तर आपण आपल्या गेम दाखवला तिकडं आणि आपल्या गेमनुसार आपलं परफॉर्मन्स बघून बाकीचे जे आपले फॅन्स आहेत ते आपल्याला ॲट्रॅक्ट होतात आणि ते एकदा ॲट्रॅक्ट झालीत आणि आपल्याला रिस्पेक्ट मिळते ह्याच्यातून की बाबा हा माझा फॅन आहे किंवा मी असं क्रिकेट खेळतो हे पुढच्या पिढीला हे करते जनरेट करते चांगल्या उद्देशासाठी त्यामुळं मला तर खूप आनंद वाटते की मी या लेवलला खेळतं आहे आणि मला खूपच चांगलं वाटते आणि माझ्याकडून माझी जी येणारी पुढची पिढी आहे त्यांना हे चांगलं शिकावं की क्रिकेट म्हणजे काय खेळतात कसं हे मला खूप आनंद वाटते आणि मला अभिमान आहे याचा ओके मॅम